पशुसंवर्धनात सामान्यतः पाळण्या पाळले जाणारे प्राणी म्हणजेच जसं की मेंढी गाय म्हैस कोंबडी बकरी वगैरे पण एक प्रकारचे प्राणी पाळणे हे जास्तकरून शेतकऱ्यासाठी सो सोपे पडेल कारण वेगवेगळ्या प्रकारचे जर प्राणी पाळणं म्हणलं झालं की तर ते सर्वांची निगा राखणं त्यांचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टींचं ह्या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेण्यामध्ये शेतकऱ्याचं जो उत्पन्न निघतो शेतीतनं तो त्यांच्या वाढीत जाईल त्यामध्ये म्हणजे शे शेतीतनं निघणारं उत्पन्न हा त्या प्राण्यांच्या वाटणीत सगळा निघून जाणार तर त्यापेक्षा एका प्रकारचे पा प्राणी पाळणे हेच शेतकऱ्यासाठी फायद्याचे ठरेल जसं की एका प्रकारचे पाणी प्राणी जसं की गाय गाय जर एका प्रकारची प्रा प्राणी हे पाळले गेले तर त्याची निगा राखण्याचे जे काळजी घेणे हे शेतकऱ्याला सोपे पडेल जर त्याचं काही म्हणजे जसं गायीचं पाळणं असतं ते सगळ्या गोष्टीची खबरदारी घेणं म्हणजे शेतकऱ्याला सोपं पडतं त्याची काळजी घेणं प्राणी पाळणे हे सोपे नसते पण गाय पाळणे हे मात्र जसं की एखाद्या शेतकऱ्यासाठी गाय ही त्याची इन्कम सोर्स व किंवा त्याच्या शेतीसाठी येणारी त्याचं एक शेतकऱ्याचं दुसरं पार्टनर असं म्हणू शकतो त्यासाठी त्याचा वापर केल्या जातो आणि ते प्रकारे तर त्याचं उत्पन्नासाठी पण त्याचं तो फायदेशीर असतो जसं की शेतकऱ्याचं शेतीमधनं जे पेंडा निघतो किंवा चारा निघतो तो गाईसाठी गाईच्या खाण्यासाठी वापरला गेला जातो ज्यासाठी की शेतकऱ्याला उच्च द त्याच्या निघणाऱ्याच्या उत्पन्नाचा त्याचा वापर करावा लागणार नाही जास्तकरून आणि त्याचाच त्याच्यामध्ये शेत त्याचं व्यवसाय से देखील होऊ शकतो जा गाईच्या पाळण्यामध्ये जसे की दूध व्यवसाय व शेती जसे एकत्रित करणं सोपं पडू शकतं त्या त्यासाठी शेतकऱ्याला